नमस्कार माझे नाव पांडुरंग फुले आहे मी सावली येथील रहिवासी आहे आता आपल्याला वाचण्यामध्ये एखाद्या भाषेचे भाषिक ज्ञान कितीपत महत्वाचे असते आणि का ती हे बघण्या बघायचं आहे तरी आपल्याला वाचण्यामध्ये समजा एखाद्या भाषेचं ज्ञान जर परिपूर्ण असेल तर आपल्याला आपण काय वाचतो काय नाही हे लवकर समजते काही काही समजा आपल्याला जर भाषेचं ज्ञानच नसेल तर मग ते आपल्याला ते समजल कसं की हे काय आहे आणि हे काय नाही जर आपल्याला त्या भाषेचं परिपूर्ण ज्ञान असेल तर आपल्याला ते काय बोलताय काय नाही त्यातला अर्थ काय आहे हे समजणं सोपं पडतंय आणि जर आपल्याला भाषेचं ज्ञानच नसल तर मग आपल्याला कळणार काय जर समोरचा माणूस काय बोलतोय आपण काय ऐकतोय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि भाषेचं जर परिपूर्ण ज्ञान असेल तर माणसाला ते पुढचा माणूस त्याचं काय मत मांडतं हे आपल्याला परिपूर्ण समजते त्यासाठी काहीही करताना आपल्याला भाषेचे संपूर्ण नॉलेज असणे खूप महत्त्वाचे आहे आता भाषांमध्ये कसं असते कधी कधी काल आपल्या मराठी भाषेमध्ये ते काल मी कल क उद्या येणाऱ्या दिवसाला पण कल म्हणतात आणि कालच्या दिवसाला पण कल म्हणतात तर आपल्याला त्या कल कलचा अर्थ समजणं कोणत्या टायमाला कल बोललं आणि त्या कलचा अर्थ कालचा काल का उद्या येणारा काल हे समजण्यासाठी उदाहारण दिलेले आहे तरी आपल्याला असं हे अर्थपूर्ण जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला भाषेचं परिपूर्ण ज्ञान असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि भाषेच जर परिपूर्ण ज्ञान असेल तरच आपण त्या तिथून आपण नॉलेज आपल्याजवळ घेऊ शकतो जर आपल्याला भाषेचं परिपूर्ण नॉलेज नसेल तर मग ते काय कळणारच नाहीना त्यासाठी आपल्याला भाषेचं परिपूर्ण नॉलेज असलं पाहिजेलंच